घरच्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे आणि आपल्याला त्यांच्याशी कुठली गोष्ट बोलायची आहे जी खूप महत्त्वाची आहे तर आम्ही सर्वजण एकत्र जेवायला बसू आणि एखाद्या गोष्टीवर चर्चा करू आणि ती गोष्ट जर महत्त्वाची असेल तर ती गोष्ट मी माझ्या घरातल्यांना सांगेन आणि त्या विषयावर त्यांची व्य विचार काय आहे ते विचार विचारून बघेन आणि त्यांना जर का माझी गोष्ट पटली तर खूपच चांगलं नाहीतर जर त्यांना त्या गोष्टीवर आणखी काही मला समजावून सांगायचं असेल तर मी समजावून सांगू शकते इतर सदस्य प्रत्येक सदस्याचं विचार घेणं हे गरजेचं असते प्रत्येक सदस्याचे विचार असं काहीतरी असतात त्यांना आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे किंवा त्यांची त्यांना आपल्याबद्दल काय वाटते किंवा आपण कोणत्या वाईट वळणाला नाही गेलं पाहिजे किंवा आपण चांगलंच काम केलं पाहिजे असं त्या आपल्या घरच्यांना लोकांना वाटत असते तर म्हणून आपण एक किचन म्हणजे किचनमध्ये स्वयंपाकघरात जेवण करत असताना बोलू शकतो किंवा आपण कुठे बाहेर गेलो किंवा पार्लरमध् सॉरी पार्कमध्ये गेलो आणि कुठे बाहेर अशा शांत ठिकाणी गेलो की जिथे कोणीच नाही आपलं घरचे सदस्यच आहे किंवा आपण एखाद्या मंदिरात गेलो तिथे शांत ठिकाणी बसलो तर आपल्याला आपल्या घरच्यांशी बोलायचं आहे किंवा मग असं असं करायचं आहे किंवा एक जॉब आहे किंवा एखादं स्थळ आहे असा मुलगा आहे असा जॉब आहे तर आपण त्या विषयावर बोलू शकतो तर मग ह्याच्यावर आपल्या घरचे आपल्याला काही ना काही सांगतीलच की तो मुलगा असा आहे त्या मुलग्याची चौकशी करावी लागेल किंवा तो मुलगा काय जॉब करतो किंवा त्याचं काय म्हणणं आहे असं आपण त्याला बोलू शकतो किंवा एखादा जॉब आहे तर बुवा हो तो जॉब चांगला आहे तुझं एज्युकेशन चांगलं झालेलं आहे किंवा तुझं एज्युकेशन जितकं तुझं एज्युकेशन झालेलं आहे तितकं तुला नॉलेज आहे त्या जॉबविषयी तू परफेक्ट आहे असं आपण त्यांना बोलू शकतो किंवा ते आपल्याला सांगू शकतात किंवा आपल्याला त्यांचं जर नाही पटलं तर आपण त्यांना म्हणू शकतो की बुवा मला आवडतो मी करते मी ते हँडल करू शकते किंवा एखादं स्थळ आहे तर आपण त्या स्थळ मुलाला किंवा घरच्या लोकांना भेटवून देऊ शकतो असा असा मुलगा आहे हा मुलगा हा जॉब करतो किंवा मला हा आवडतो मला याच्याशी लग्न करायचं आहे किंवा अशा आपण अशा अनेकशा गोष्टी आपण आपल्या परिवाराला सांगू शकतो त्यांचे मार्गदर्शन घेऊ शकतो आपण त्यांना काही सांगू शकतो त्यांचे त्यांनी आपल्याला समजून सांगितलेले किंवा आपल्याला त्यांचं म्हणणं ऐकायचं की नाही ऐकायचं तर आपण अशा गोष्टींवर अनेकसे असे बोलू शकतो स्वयंपाकघरात अशा अनेकशा गोष्टी होत असतात स्वयंपाक करताना किंवा अनेक कामं करताना तर जास्त करून काही आपल्याला शेअर करायचं असलं कुटुंबासोबत तर किचनच हे एक ठिकाण असतं की जिथं आपण सर्व एकत्र येतो जेवणाच्या वेळेसच आपल्याला बोलायला चांगला चान्स असतो आणि जेवणाच्या वेळेसच आपण त्यांच्याशी बोलू शकतो खूप काही गोष्टी शेअर करू शकतो किंवा किंवा काही प्रॉब्लेम असले ते सांगू शकतो काही प्रॉब्लेम समजून घेऊ शकतो काही प्रॉब्लेम आपल्याला नाही समजले तरीसुद्धा आपण काही ना काही करून ते ऐकण्याचा प्रयत्न करून घेऊ आणि एक मार्ग विचार मांडायचे असल्यास आपल्याला तर आपण कुटुंबासोबतच घालवू ना घालवण्याचं एकच ठिकाण असतं एक मार्ग म्हणून एक मार्ग की आता आपल्याला आपल्या कुटुंबाचंच ऐकायचं आहे आणि आपल्या कुटुंबाचंच करायचं आहे तर आपल्या कुटुंबाने आपलं ऐकलं पाहिजे किंवा आपण कुटुंबाचं ऐकलं पाहिजे दोघांचंच जर आपण ऐकलं तर गोष्टी व्यवस्थित होतात आणि व्यवस्थित झाल्यावर काही ना काही मार्ग निघतो आणि काही काही काही ना काही अशा अनेकशा गोष्टी चांगल्या घडतात म्हणून आपण एकमेव ठिकाण आपल्याला स्वयंपाकघरच हे एकमेव ठिकाण असतं जिथे आपण आपल्या सर्व समस्या आपल्या कुटुंबाशी शेअर करू शकतो आणि काही गोष्टी आपण त्यांच्या समजाऊन घेऊ शकतो